हा आपलं याच्यामधून बोलत आहे का हा मला घर घ्यायचं होतं तर त्याबद्दल तुम्ही थोडी आपलं चाळीस लाखापर्यंत आहे आणि मला यवतमाळमध्येच हवं आहे आणि मला पाच सहा रूम याचं घर पाहिजे तर त्यामध्ये थोडी काही म्हणजे आपलं तुम्ही मला दाखवू वगैरे शकता का किंवा जसं हा अच्छा हा हा तर हा हा अच्छा हा तर हा हा बरं बरं बरं ठीक आहे ना तर काय रेटिंग काय आहे त्या घराची नाही नाही हो तो प्लॉटबद्दल नाही घराबद्दल विचारलं मी जे तुम्ही फ्लॅट म्हणाले ना हा त्याबद्दल थोडं अच्छा थोडं काही कमी जास्त वगैरे अच्छा तर तुम्ही काही थोडं लोन वगैरेही करू शकता का हा हा बरं मग ते हा अच्छा म्हणजे जे मला घर घ्यायचं आहे म्हणजे जे फ्लॅट घ्यायचं आहे त्या त्यावरच लोन होऊ शकते का असं म्हणजे हा हो चाळीसपर्यंत

हो का बरं ठीक आहे ना आणि जर फ्लॅट आपला काय म्हणजे प्लॉट हवा असेल तर हा फक्त प्लॉट म्हणजे चांगले एक आम्हाला दोन हजार स्क्वेअर फूट

चांगलं एरिया वगैरे थोडा चांगला पाहिजे म्हणजे कसं

बरं ठीक आहे मग मी तुम्हाला काही वेळा नंतर कॉल करून सांगतो ठीक आहे

बरं ठीक आहे ना बरं बरं ठीक आहे थँक यू हा हा थँक यू हा